मला वाटतं मोबाईल डेटा आपण सगळेच जण जवळपास अगदी टू जी इंटरनेट होतं तेव्हापासून वापरतो आहे पहिल्यांदा जर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या सर्विस वापरणारे लोक होते कारण तेव्हा खूप महाग हा डेटा होता आणि स्पीड पण तेव्हा अतिशय कमी असायचा जनरली लॅन वगैरे लोक वापरत होते पण जसं जसं थ्री जी मार्केटमध्ये आलं तेव्हा असं आपण बघितलं की मोबाईल वापरणारे लोक अचानक वाढले आहेत आणि मोबाईल तंत्रज्ञान पण नवीन विकसित झालं होतं आधी मोबाईलच्या किंमती खूप जास्ती असायच्या अगदी कमी फीचर्स असलेले नुसतं फोन ज्याच्यामध्ये करता येतो साधं कीपॅड आहे अशा प्रकारचे मोबाईल तेव्हा महाग मिळत होते पण नंतर नंतर जसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसं तसं हे जे काही मोबाईल आहेत किंवा याच्याबरोबरचे इलेक्ट्रॉनिक जी डिवाइस आहेत त्यांच्या किंमती कमी होत गेल्या आणि वापरणारे लोक वाढत गेले तर थ्री जी तंत्रज्ञान आल्यापासून मला वाटतं आहे आपण वापरत गेलो जास्त अशा प्रकारच्या सेवा आणि सोशल मीडियाचा पण खूप मोठा रोल याच्यामध्ये आहे जेव्हा सोशल मीडिया नव्हतं किंवा यूट्यूब जेव्हा नव्हतं तेव्हा हा वापर अगदी मर्यादित होता म्हणजे आपण महत्त्वाच्या ई मेल्स बघण्यासाठी किंवा एखादी कंपनीची वेबसाईट बघितली नोकरीसाठी जाहिरात बघितली अशाकरिता ह्या सगळ्या सेवांचा आपण वापर करत होतो पण जेव्हा हे आपण वापर करत गेलो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर काही डेटा आपल्याला लागायचा नाही कारण अशा वेबसाईट जेव्हा आपण व्हिजिट करतो नुसतं ज्याच्यामध्ये टेक्स्ट आहे व्हिडिओ किंवा इमेजेस ज्या आहेत त्या कमी आहेत तेव्हा डेटाचा वापर खूप कमी होतो पण जसं जसं सोशल मीडिया वाढलं तेव्हा आपलं व्हिडिओ आणि इमेजेस बघण्याचा डाउनलोड करायचा एकमेकांना पाठवायचा हा हे जे काय प्रमाण आहे ते वाढत गेलं आणि त्याच्यामुळं डेली दर दिवशी आपण किती डेटा वापरतो ह्याचं प्रमाण अगदी अचानकप्र पणे जसं आपण म्हणतो की स्काय रॉकेट झालं तसं अचानक ही वाढ झालेली आपल्याला दिसली आणि जेव्हा फोर जी आलं पर्टिक्युलरली रिलायन्सचं जिओचं जे नेटवर्क आहे त्याच्यानंतर अचानकपणे त्या कंपनीची तो पर्टिक्युलर प्रॉडक्ट विकण्यासाठीची हे काय आपण म्हणू शकतो मार्केटिंगची टेक्निक आहे तर त्याच्यामध्ये हे नक्कीच झालं की अचानकपणे रेट खूप कमी केले गेले सुरवातीला काही दिवस फुकट लोकांना सीम कार्ड वाटण्यात आली त्याच्यानंतर देखील सहा महिने जवळपास हा डेटा फुकट दिला गेला आणि आधी आपण जवळपास पूर्ण महिन्यामध्ये मिळून दोन ते तीन जी बी डेटा वापरत होतो आणि अशा प्रकारचे जेव्हा फोर जी नेटवर्क पहिल्यांदा आपल्याकडं आलं तेव्हा दिवसाला एक जी बी एवढा डेटा आपल्याला दिला गेला वापरण्यासाठी सुरवातीला आपल्याला माहिती नव्हतं की इतका डेटा आल्यानंतर त्याचं करायचं आहे काय असं नाही आहे की तो डेटा तुमचा दर दिवशी संपायलाच पाहिजे पण हे सगळं आपल्यासाठी नवीन होतं की अचानक जर इतका डेटा आपल्याला दिला तर त्याचं करायचं आहे काय पण सोशल मीडिया जेव्हा उदयास येत होतं आणि हे वाढत होतं तेव्हा अगदी आपल्याला दिसलं की आपल्याला देखील अगदी त्याचं व्यसन लागलेलं आहे आणि आपण रोजच्या रोज खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा हा कन्झ्यूम करत राहिलो आणि हे प्रमाण वाढतच राहिलं आता हळूहळू फायू जी पण बाजारामध्ये येतं आहे तर फायू जी बाजारात आल्यानंतर हे प्रमाण अजून वाढेल असं मला वाटतं